अगदी सुरुवातीच्या काळामध्ये पारंपरिक पद्धतीचे वाहतुकीचं साधन म्हणून बैलगाडी आणि घोडागाडी अशी वापरली जात होती मग हळूहळू त्याच्यामध्ये तांत्रिक सुधारणा होत गेल्या आणि मग त्या गाड्यांचं वेगवेगळ्या पद्धतीने रूपांतर होत गेलं मग ऑटोरिक्षा आल्या मग त्याच्यापेक्षा मोठे म्हणजे मोटार आली मग बस आली मग रेल्वे आली आणि मग त्यानंतर एकतर जहाजातनं वाहतूक होऊ लागले आणि विमारातनं देखील वाहतूक होऊ लागली या परंपरा हळूहळू वेगवेगळ्या पद्धतीने साकार होत गेल्या जसंजसं काळ बदलला तशी जगण्याची जी गती आहे माणसाची ती खूप वाढली आणि मग ती गती

म्हणजे सोयीनुसार पूर्वी सायकलदेखील होती ना पण आता त्या सायकलचं रूपांतर टू व्हीलरमध्ये आलं दुचाकी वाहनं त्या निमित्तानी आली आणि मग त्याच्यामध्ये देखील वेगवेगळ्या गत्ती घेणाऱ्या गाड्या त्या काळामध्ये आल्या आणि मग त्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढु लागलं आत्ताच्या काळामध्ये जर म्हटलं तर सगळ्यात जास्त दुचाकीच्या वाहनांचा म्हणजे टू व्हीलरचा जो ट्रेंड आहे त्या ट्रेंडमध्ये इलेक्ट्रिकवर आधारित असलेल्या गाड्या की ज्या त्याच्यामुळे प्रदूषण होणार नाही अशा गाड्यांच्याकडे विकत घेण्याचं प्रमाण हे लोकांचं वाढत चाललेलं आहे आणि बहुतेकदा अंतर्गत प्रवास देखील म्हणजे पुण्यातून मुंबईला जायचं असलं तरी अनेक मंडळी रेल्वेचा वापर न करता विमानाचा वापर करताना आपल्याला पाहायला येतात म्हणजे वेळ वाचवणं हे यातलं सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आणि त्या दृष्टीने वेळेचं महत्त्व लक्षात घेता हे वेगवेगळे बदल जीवनामध्ये येऊ घातलेले आहेत